उस्मानाबाद धाराशिव जिल्हा असल्यामुळे इकडे खाण्याची रेलचेल आहे इकडे शेंगदाणा आणि हरभरा जास्त पिकतो त्याच्यामुळे इकडे ते पदार्थ जास्त तयार केले जातात त्यामुळे इकडे तिखट पदार्थ जास्त खाण्याची व पद्धत आहे त्यात शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याचं पिठलं शेंगदाण्याची आमटी आणि तसेच डाळीचे प्रकार असे असे इकडं जास्त खाण्याची पद्धत आहे विशेष करून आणि पुरणाची पोळी ही बारा महिने प्रत्येक सणाला केली जाते